हो हो बोला ना हा तर तुम्ही म्हणजे काय घालणार लाचा घालणार आहे की पातळ घालणार आहे की साडी घालणार आहे तर ठीक आहे ना जर तुम्ही कॉस्च्युम हे करान त्याच्यावाईज तुमची हेअरस्टाईल केली जाईल आणि तुम्हाला म्हणजे तुमचे हेअर शॉर्ट आहे की लाँग आहे त ते म्हणजे कसं हेअरस्टाईल पाहून आम्ही करत असतो त्याच्यामध्ये मेकअप वगैरे पण ए येते ना तर आम्ही म्हणजे पॅकेज देत असतो की म्हणजे दोनशे नव्याण्णव किंवा तीनशे नव्याण्णव अशा पॅकेज असते त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं सांगते की ही ही हेअरस्टाईल राहील एवढा एवढा टाईम लागेल त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुम्हाला कसं करायचं आहे ते आम म्हणजे तुम्ही जर जवळपास असेल जायचं तुम्हाला तर आम्ही घरून मेकअप करून देऊ शकतो जर तुम्हाला म्हणजे बाहेरगावी जायचं आहे तर ठीक आहे बा तू म्हणजे दहाएक लोक जर मिळून असेल तर आम्ही तिथे येऊन पण तुम तुमचा मेकअप वगैरे हेअर स्टाईल वगैरे सगळं करून देऊ शकतो नाही नाही आम्ही आमचंच प्रोडक्ट यूज करू शकतो आम आमच्याकडे म्हणजे हायली कॉस्ट वगैरे सगळे व्यवस्थित राहते नॅचरल प्रोडक्ट आम्ही यूज करत असतो ते आम्ही तुम्हाला बर म्हणजे तुमच्या प्राईजनुसार आम्ही तुम्हाला बरोबर म्हणजे देऊ शकतो त्याची शंभर रुपया आम्ही जास्त घेऊ शकतो त्याच्या वर नाही ओके मॅम हां ठीक आहे ठीक थँक्यू मॅम